स्थानिक भाषेमध्ये स्थानिक भाषेमध्ये मराठी भाषा बोलली जाते सीटी चॅनल एक चॅनल न्यूज चॅनल चालतं त्याशिवाय एक एम सी एन हे एक न्यूज चॅनल चालतं जे की प्रत्येक बातमी सामान्यांपर्यंत पोहचेल इथे मराठी इंग्लिश हिंदी अशा स्थानिक भाषा बोलल्या जातात इंग्लिशमधून फार कमी लोक बा बातम्या ऐकतात जास्त करून इ आमच्या प्रांतात मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषेतून न्यूज चॅनल्स आहेत स्थानिक भाषेमध्ये आपल्या बोली भााषेमध्ये मराठीमध्ये जेव्हा न्यूज आपल्यापर्यंत आपण ऐकतो त्यावेळेस ती लक्षात राहते इतर भाषातून सांगितलेली न्यूज आपल्याला लक्षात येत नाहीत किंवा समजत नाहीत त्यामुळे इतर भाषेतून समजून घेण्यापेक्षा मराठीतून लोक जास्तीत जास्त भा भाषा ऐकणं बातम्या ऐकणं पसंत करतात